अलीकडच्या वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था वाढली आहे आणि विकसित झाली आहे कारण अर्थव्यवस्थेत मंदिर यांच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे त्यातून पण उद्योगधंद्यांमध्ये वाढ झाली असून उदाहरणार्थ अयोध्या मंदिराचे राम मंदिराचे राम मंदिराचे तिथे भक्तांची संख्या वाढली आहे त्यामुळे तिथे हॉटेल वसतीगृह खाद्य पदार्थांचे दुकानं तिथे मिळणारे मूर्ती वगैरे अवशेष त्याचे अवशेष ह्याचे व्यवसाय वाढू लागले आहेत जसे की त्यातून अर्थव्यवस्था अवल अर्थव्यवस्थाला त्यातून मदत होते जसे अजून जसे सौंदर्य उत्पादनात सुद्धा वाढ झालेली आहे स्त्रियास् स्त्रियांच्या सौ स्त्रियांचे आणि पुरुषांचे ही उ सौंदर्य उत्पादन नात वाढ झालेली आहे त्यात सुद्धा अर्थव्यवस्थाला खूप मदत होते आता आयात निर्यात करणारे होणारे भारत आय आयात निर्यात होणारे भारत आणि इतर देशांचे चांगले संबंध निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात आयार आणि आयात निर्यात हे व्यवसाय त्याचसाठी कारणीभूत ठरतात अर्थक्षेत्रात इंटरनेट आणि बँकिंग हे सर्व कॅशलेस झालेले असून त्याचे त्यात सर्व कॅशलेस व्यवहार झालेले आहेत कार्डद्वारे किंवा मोबाइल बँकिंगसुद्धा सुरू झालेली आहे इंटरनेट बँकिंगसारखे सर्व गोष्टी सुरू झाल्या आहेत जसं की आता आपल्याकडे पैसे पहिला पैसे असू असायचे आणि ते आपण आता पैसे नसून पण आपण मोबाइलद्वारे पेमेंट करू शकतो हेच सध्या सोपं झालेलं असून झाले आहे